मला खास अभिमान वाटेल असं मी छत्रपती शिवाजी महाराज यांचं चित्र रेखाटलं होतं हे चित्र रेखाटण्याकरता मला तीन ते चार दिवस लागले हे चित्र मी इतक्या सुबक आणि इतकं मेहनत लावून काढलं की त्या चित्रामध्ये खरोखरच छत्रपती शिवाजी महाराज आहे का असं वाटत होतं छत्रपती शिवाजी महाराज त्या चित्रामध्ये हूबेहूब आणि स्पष्ट दिसत होते याची या काढलेला चित्राबद्दल मला फार अभिमान आहे माझ्या या कौशल्याबद्दल माझे पालक मित्रमंडळी फार खुश आहेत ते मला पुढं जाण्यासाठी नेहमी प्रोत्साहन देतात माझ्याकडून माझे जे ग्राहक चित्र विकत घेतात त्यांना माझ्या कला आणि कौशल्यांच्याबद्दल बरं सगळं काही माहिती आहे म्हणून ते नेहमी माझ्याकडूनच चित्र काढून घेणे पसंत करतात माझ्या इथे जे वर्कर आहेत त्यांच्याकडून ते चित्र काढून घेत नाहीत कारण की त्यांना त्यांच्या हाताचे काम आवडत नाही मला वेगवेगळ्या प्रकारचे अभिप अभिप्रायसुद्धा मिळतात काही लोकांना माझा हेवा सुद्धा वाटतो परंतु काही लोक माझ्यावर जळतातसुद्धा परंतु मी त्यांचं काही ऐकत नाही आनि माझं कार्य मी सदैव करत जातो